मराठी भाषा ही आमची मायबोली भाषा आहे यामध्ये आम्ही मराठीमध्ये बोलत असताना व्यवस्थितरीत्या आम्ही एकमेकींना समजून श घेऊ शकतो यामध्ये शिवाजी महाराजांपासून ही मराठी भाषा चालत आलेली आहे यामध्ये आभम् मराठी भाषेमध्ये अभंग लिहिले गेलेले आहेत आणि कवी कवयित्रीने मराठी भाषेमधून काही कविताही लिहिलेल्या आहे आणि त्यामध्ये कविता लिहून त्यांनी असे छोटे छोटे वाक्य तयार करून मराठीमध्ये त्याचे टान्सलेशन करून वि म भाषा मराठी भाषेचा प्रभाव आमच्यावरती टाकला आहे